मराठीची काही आगळीवेगळी वैशिष्ट्य आहेत जी मला भावतात मराठी भाषा एकतर गोड भाषा आहे माणसाच्या आयुष्यामधल्या कोणत्याही प्रसंगामध्ये कुठलाही एखादा शब्द त्या प्रसंगाला द्यायचा असेल तर तसे समर्पक शब्द आहेत माणसाच्या भावना असतील जसं की प्रेम असेल रडणं असेल हसणं असेल या भावभवनांना देण्यासाठी शब्द आहेत एखाद्या शब्दामधून सुद्धा पाच ते सहा वाक्यांमधला जो प्रसंग आपल्याला सांगायचा आहे तो पटकन सांगता येऊ शकतो मराठी भाषा शिकायला सोपी आहे लिहायला सोपी आहे आणि समजायलाही सोपी आहे त्यामुळे एखादा नवीन माणूस जरी असेल आणि त्याला मराठी भाषा शिकायची असेल समजून घ्यायची असेल तर ती लगेचंच आपण शिकू शकतो मराठीमध्ये शब्दभांडार मोठ्या प्रमाणावरती आहे त्यानंतर नवीन नवीन शब्दसुद्धा मराठी भाषेमध्ये खूप लवकर येतात आणि लोकसुद्धा त्याचा वापर करतात त्यामुळं मराठीमध्ये वाक्प्रचार आहेत म्हणी आहेत भाववाचक शब्द आहेत आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे त्या मला भावतात